हॅलो तुम्हाला अभ्यासक्रम साठी वेगवेगळ्या प स आता बघायला गेलं तर आपल्याला पी ये पी येम के व्ही वाय या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे तर मी कशा पद्धतीने घेऊ शकतो तुम्ही सांगा बरं मला म्हणजे कशा पद्धतीने मी इलिजिबल आहे का नाही आता मला सांगाल तुम्ही मी येम ए इंग्लिश केलेलं आहे ओक्के ओक्के ओके असं आहे का ठीक आहे ठीक आहे चालेल बर बरं काही नाही मी एम ए इंग्लिश केल्यानंतर बीएच डी तर करणारच आहे शंभर टक्के पण मला हे करायचं हा कोर्स जॉईन करायचा आहे होऊ शकतो मग ठीक आहे काय अडचण नाही सर मी करू शकतो आत्ता आणि फी श्ट्रक्चर काय आहे ओके पाच हजार आहे का सर बर बरं पाच हजार असेल तर सर कमी नाही होणार का थोडीशी किती होऊ शकते सर कमी चार हजार होऊ शकते का बर चालेल सर काही अडचण नाही मी करुल ते ॲडजेस्ट करून घेईल बर बर आणि ह्या कोर्सविषयी मला कुठे नाशिकला मिळेल का ठीक आहे नाशिकला कुठे शालिराम शालिमार ओक्के ओक्के शालिमारच्या ठिकाणी चालेल येऊन जाईल मी सर तिथे काही अडचण नाही आणि तिथं आल्यानंतर सगळी चौकशी तुमच्याकडे करेलच आता बघायला गेलं तर आणि बघून घेईल पुढलं ओक्के ठॅन्क यू सर थँक यू थँक यू सर चांगली इनफॉर्मेशन दिली त्याबद्दल थँक यू